जर मला जगात कुठेही फिरू शकतची संधी मिळेल तर मी मनाली जाईल मनालीमध्ये खूप मनाली खूप निसर्गसुंदर शहर आहे तिथे पहाडी आहे आणखीन बर्फ आहे तिथे खूप थंडी वं वाटते आणखी तिथे बर्फाची गुफा वगैरे आहे आणखीन त्या तिथे खूप सुंदर सुंदर झाड वगैरे आहेत तिथे खूप थंडी असते आणखीन तिथे ब बर्फाचे गोळे खूप मतलब फेमस वगैरे आहेत आणखीन तिथे रेस्टॉरंट पण खूप छान वगैरे आहेत आणखीन तिथे एक पक्षी खूप सुंदर दिसते त्या हिमालय वगरू वरून अगर आपण कू काही सिनेरी बघितलं तर ते खूप सुंदर वाटते आणखीन तिकडच्या बॅकग्राऊंड वगैरे पण खूप सुंदर आहे